वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये प्रगती होत आहे पण अजूनही ग्रामीण भागामध्ये उत्तम डॉक्टर्स किंवा जे स्वच्छता असली पाहिजे दवाखान्यात ती म्हणावी तितकी नाही आहे किंवा काही ठिकाणी पुरेसे बेड किंवा जे आपण ऑक्सिजेस ऑक्सिजनचं वेंटिलेटर्स असतात ते कमी आहेत औषधं आजकाल बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये सुद्धा असतात मेडिकल्स अव्हेलेबल आहेत त्यामध्ये ती औषधं मिळतात पण जी उपकरणं असतात जी वैद्यकीय उपकरणं असतात जी ऑपरेशनसाठी लागतात शस्त्रक्रियांसाठी लागतात ती अजूनही अद्ययावत प्रणाली वैद्यकीय अद्ययावत प्रणाली ही शहरांमध्ये जेवढी आहे तेवढी ग्रामीण भागामध्ये नाही आहे आणि मो श मोठ्या शहरांमध्ये ही प्रणाली जरी असली तरी बऱ्याच वेळा असं होतं की जे रेट्स असतात त्यांचे ज्या फीज असतात त्या लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास लोकांना परवडतील अशा नसतात त्यामुळं सरकारी हॉस्पिटल्स जे आहेत त्यांचा दर्जा सुधारणं कुठं ना कुठं तरी गरजेचं आहे आणि त्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये ही जी फीज घेतली जाते ती अगदी निम्न आहे पण त्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये ह्या उत्तम डॉक्टर्स किंवा स्वच्छ वॉर्ड्स किंवा बेड्स ऑक्सिजन औषधं हे सगळं जर आपण ह्याची क्वालिटी वाढवली तर नक्कीच याचा महाराष्ट्रातल्या वैद्यकीय क्षेत्राला फायदा होईल आणि महाराष्ट्रातले जे रुग्ण आहेत ते लवकर बरे होतील आणि सामान्य जनतेला याचा लाभ घेता येईल असं मला वाटतं